हॅलो नमस्कार सर मी पवनराजे ठोंबर बोलतो आहे टुरिस्ट आहे का आपली भेट झाली होती तर मला तुम्हाला हे विचारायचं होती की मला आता नातेवाईकासाठी एक गिफ्ट घ्यायचं आहे की मी त्यांच्याकडे आठवून घे तर म्हणून मी गिफ्ट घ्यायचं आहे तर धाराशिवमध्ये असं कुठलं ठिकाण आहे का तिथं मला गिफ्ट घेता येईल

ओक्के इथं लोकल माझे जे नातेवाईक आहे समजा आमची मावशी आहे मावशी आहे काका आहेत आणि मावशीचे एक लहान मुले आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक छोटे छोटेशी काहीतरी आठवण भेट म्हणून काहीतरी घ्यायचं होतं तर मला काय काय भेटेल तिथं सांगू शकता अच्छा आणि सर आता त्या दुकानाचा पत्ता कसा आहे आणि मला बस स्टँडपासून त्या दुकानापर्यंत कसं पोहोचता येईल सांगू शकता अच्छा त्या दुकानाचं टायमिंग वगैरे असं काही आहे का पर्टिक्युलर मला कोणत्या वेळेत तिथं गेलं पाहिजे सांगू शकता का अच्छा चालेल सर धन्यवाद देऊ मग तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल या दुकानाला मी नक्की भेट देईन आणि खरेदी करेन सर धन्यवाद